टोकाच्या हवामानामध्ये प्रथम उन्हाळा घेऊयात दोन प्रकारची असू शकतात एक तर उन्हाळा आणि अति पाऊस त्यापैकी उन्हाळा जर त्याचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये पाण्याकडे लक्ष ठेवावं लागतं सतत माती खळून त्याला योग्य ते खत जास्त उष्ण होणार नाही अशा प्रकारे द्यावं लागतं केमिकल खत हे मी कोणत्या प्रकारचं वापरत नाही त्यामुळे जरी साधं खत घातलं शेणखत घातलं तरी ते थोडं घालणं आणि पाणी व्यवस्थित देत राहणं हे करावं लागतं पाणी जास्त पण चालत नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याकडे वाटल्यास दोन वेळा घालू शकता पण थोडं थोडं घालावं लागतं उन्हाळ्यात मुख्य जो त्रास होतो तो कीड आणि औषधं मुंग्या या फार लागतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार सतत औषधां झाडांच्याकडे पाहावं लागतं औषधाचा स्प्रे करावा लागतो आणि खतं घालावी लागतात आणि पावसाळ्यामधील जर अति पाऊस होत असतो त्याची अपेक्षा करून पालेभाज्या जर लावल्या असतील तर त्या शक्यतो जिथे तुम्हाला शेड असेल की डायरेक्ट त्याच्यावरती खूप धो धो पाऊस पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते पावसाळ्यातली कीड ही थोडी वेगळी असते त्याला पण औषधं ही स्प्रे करावी लागतात आणखीन जी झाड्या ज्या झाडाचा सीझन संपला आहे मोगरा असो किंवा निशिगंध असतो या वेगळ्या शेडमध्ये ठेवून त्यांना जास्त पाणी जाणार नाही त्याच्यात सडणार नाही याची पण ज काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी त्या झाडं पण ती शेळमध्ये ठेवावी लागतात आणि पालेभाज्यांची झाडं बाकी सरासर सगळी जास्वंद वगैरे अशी झाडं ती तरतात म्हणजे त्यांना थोडंफार जास्त पाणी झालं तरी विशेष फरक पडत नाही